सकाळी उठून झाडणे सडा शिंपणे रांगोळी काढणे तसेच उठल्यानंतर आंघोळ करून देवासमोर येऊन नतमस्तक होणे प्रार्थना करणे आणि कुंकू लावून जे विधी आहेत त्या विधी करणे तसेच सूर्याला अर्घ्य देने दिल्याशिवाय सूर्याला अर्घ्य देणे याला काही कारण आहे की अर्घ्य दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणे हे पाप आहे असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितले आहे त्यानुसार आपण सूर्याला अर्घ्य देतो आणि नंतरच आपण अन्नग्रहणाला सुरुवात करतो तसेच कपाळावर कुंकू लावणे यालाही वैज्ञानिक कारण आहे ते कारण असे आहे की महिलांच्या सौंदर्यावर भर पडते म्हणून महिला कुंकू लावतात तसेच पुरुषांच्या कपाळावर देखील कुंकू असतं पण कुंकू लावण्याने आपल्या शरीरातील जी विद्युत प्रवाह जो असतो तो विद्युत प्रवाह अखंडित रहावा ऊर्जा प्राप्त व्हावी ह्यासाठी कुंकूचा वापर केला जातो तसेच जानवे घालणे जानवे हे ज्यावेळेस एक मुलगा आठ वर्षांनंतर तो उपनयन संस्कार घेतो त्यावेळेस त्याला जे गुरुवर्य किवा गुरुंकडून जी ज्ञानप्राप्ती होते किवा जी शिक्षाप्राप्ती होते त्याचे पालन करणे आणि पालन करून त्या सर्व विधीकडे किंवा शिक्षणाकडे लक्ष देणे यांचे नियम पाळणे यांसाठी जानवे धारण केले जातात तसेच मंदिरातील जी पूजा किवा मंदिरात आपण जे पूजा करतो ती पूजा तिथेही प्रत्येक मंदिरातल्या मूर्तींना तिथल्या विधींना वेगवेगळं महत्व असते म्हणून लोकं तिथे पूजा आणि विधी करतात तसंच दर्ग्यामध्ये पण जातात तसेच हिंदू सणांमध्ये आणि मराठी सणांमध्ये उपवास देखील केले जातात मुस्लिमांमध्ये एक वर्ष एक महिन्यासाठी त्यांचे उपवास असतात तर हिंदू सणांमध्ये प्रत्येक महिन्याला एकादशी प्रत्येक महिन्यामा ग गणेश चतुर्थी असे उपवास येतात कारण की त्याला काहीतरी वैज्ञानिक महत्त्व आहे म्हणूनच ते आपण प्रत्येक सणांमध्ये चतुर्थी एकादशी हे पाळतो आणि आपल्याही पूर्वजांनी ते आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून त्या विधींना आपण पुढे नेतो आहे